बोल ना बोल मी बरा आहे भाई तू कसा आहे भाई मुंबईला येशील ना मुंबईमध्ये असे हां भाई म्हणजे मुंबईमध्ये असे भरपूर स्पॉट आहेत भाई त्या त्या ठिकाणी तू मस्त आरामात फिरू शकतो एकदम असं हे हे खर्च पण नाही येणाार आहे जास्त तर मर अशा भरपूर जागा माहिती आहे मुंबईमध्ये तू इकडे ये मी तुला फिरवेन सर्व आता बघ जसं की फॉर एक्जाम झालं एक गेटवे ऑफ इंडिया झालं मरीन लाईन झाला जुहू बीच झाला नरीमन पॉईंट झाला आणि तुझी हाजी आली दर्गा झाला माहीमचा दर्गा झाला प असे म्हणजे भरपूर तिकडं प्लेस आहे फिरण्यासारखे मी काय बोलतो आपण मग ना पुढच्या वीकमध्ये संडेला इथून सकाळी काय करायचं मग इथून सकाळी आपण साडे पाचची ट्रेन पकडायची आणि आपण मग इकडे सहा वाजता इकडे उतरायचं जुहू बीचला मग तिकडे काहीतरी ते प्रोग्राम वगैरे असतात आपण ते प्रोग्राम अटेंड करायचे मग तिकडून मस्त आपण खाऊ पिऊ गेटवे ऑफ इंडियाला जाऊ आं मग तिकडून आपण जाऊ हे चौपाटीला जाऊ आपण चौपाटीला गेल्यानंतर आपण डावीकडून हाजी आलीला जाऊ आं मग तिकडून आपण जाऊ राणीचा बाग राणीचा बाग पण तिकडे आहे जवळ अरे रा राणीचा बाग म्हणजे तर बाबा त्यामध्ये मल तुला मग हे गेंडा झालं वाघ झालं सिंह मग हे असे भरपूर प्राणी आहे तिकडं लहान असताना पण एकदा तिकडे गेलो होतो तर मला ती म्हणजे जागा एवढी अक्षरश म्हणजे एवढी मला आवडली न ती जागा खूप भारी आहे ती जागा हां आजून एक म्हणजे बघ तुला बोलायचं झालं तर सी एस टीला म्हणजे एक छत्रपती शिवाजी महाराजांचं नाही का ते हे म्युजियम असतं संग्रहालय हां तर मग तिकडं मी एकदा गेलो ना मग ती पण चांगली पं प्लेस आहे त्याने आपल्याला तिथूून काही तरी शिकण्यासाठी मिळेल भेटेल वगैरे वगैरे मग तिकडं असे बरोबर गोष्टी आहेत त्यांचे ते फोटो त्यांचे ते हे जुने कपडे वगैरे त्या ठिकाणी तिकडे ते उपस्थित आहेत

काय बोलतो गेट ऑफ इंडिया अरे हां ते ताज अरे ताज असेल तर म्हणजे आपलं म्हणजे पूर्ण इंडियाचा मये ती शानच पकड ताज हॉटेल तेय म्हणजे जमशेदजी टाटा यांनी बांधलं होतं ब्रिटिशांच्या मजे स्वागतासाठी नाही हे बघ नाही नाही हे बघ जर तुझ्या जर खिशामध्ये जास्त पैसे असतील तर तू जागा ती ऑफोर्ड करू शकतो नाहीतर नाही करू शकत तू कारण तिकडे मये खूप महाग असतं ना जेवण वगैरे ते रेंट वगैरे तिकडं राहण्याचं अरे हां एलिंटा हां मी पण ते ऐकलं आहे एलिफंटा केवबद्दल तिकडं काय ते नाही का तो एक बूट असतो कदाचित मी पण तसंच काही तरी त्या ठिकाणी हां ओके ओके हां ठीक आहे ना भाऊ माझा हा मोबाईल नंबर तूम् आल्यावर मग कधी पण कॉल कर मला कळव मग आपण प्लॅन बनवू आणि आपण निघू चल घे काळजी ओके बाय